शिक्षण हा माणसाच्या आयुष्यात मूलभूत घटक बनलेला आहे शिक्षण हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि शिक्षणाने माणूस माणसाचे विचार आणि माणसाचे राहाणीमानमध्ये बदल होतो आणि संस्कृतीमध्ये झालेल्या रीतीरिवाज ज्या आधी आपण मानत होतो जसे की सतीची रि होती किंवा असंख्य अशा गोष्टी ज्या भविष्यानुसार शिक्षणामुळे बदल झाला सती जाणे हा एक प्रकार महाराष्ट्रामध्ये किंवा समस्त भारतामध्ये रीतीनुसार संस्कृतीनुसार चालत आलेला होता आपण शिक्षणामुळे काही स्त्रिया नवीन आयुष्य सुरू करावे किंवा एक नवीन आयुष्याची सुरवात त्यातून शिक्षण केल्यामुळे किंवा भविष्याने घडवल्यामुळे ती झाली आहे शिक्षण हे माणसाला घडवते शिक्षणामुळे शिक्षणामुळे आपले विचार आपले राहणीमान आणि आपली दृष्टिकोन बदलण्यास मदत होते संस्कृती आपली चालत आलेले असल्यामुळे असंख्य लोक घाबरतात की कसे त्यांना विरोधात जावे पण शिक्षण हे समजून देतं की हे मूलभूत हक्क आपल्याला मिळाले पाहिजे आणि मिळवले पाहिजे